स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ सामग्री निर्मितीचा गेमिंग उद्योगावर खूप चांगला परिणाम झालाय कारण की जे गेमिंगसाठी जे वस्तू लागतात जसं एक बॅग्राऊण असते आणि एक हेडफोन्स असतात अँड टी वी असते आणि टेबल असतो आणिक मायक्रोफोनिक हेड ऑफ असते त्या हे सामग्री लागतात त्याच्यामुळे एक माणसाते लाईक मय अंदरची एक भावना अजून वाढतो जे गेबिंगमध्ये खेळताना जे लागते त्याच्यामुळे मुळे त्यांचा उद्योग अजून जास्तीत जास्त दिवसेंदिवस ते वाढत जातो आणि हा प्रकारामुळे खूप जास्त एक एक चांगला एक परिणाम झालाय सगळ्या वस्तू जे आहे ते न्यू अलग नवीन निघाल्यात आणि हे प्रकरण जीवनामध्ये चांगलं आहे